डेंगू ताप आणि मलेरिया यासारख्या डासापासून

तिथे पाणी साठवणे वर गच्चीवर पाणी असलं ते साफ करायचा आणि सर्वात बेस्ट मच्छरदाणी सर्वात मच्छरदाणी आहे त्या त्या म्हणजे ते त्याच्या काही साईड इफेक्ट आपल्याला होत नाही खिडक्यांना पण आपण जाळी वगैरे लावू शकतो आणि मग आणि आणखी मच्छरसाठी कॉईल वगैरे कॉईल अगरबत्ती वेपोरायझर पण त्याच्याने थोडंसं आपल्या शरीरावर हे म्हणजे साईड थोडंसा इफेक्ट होते खोकला वगैरे होऊ शकतो पण काही वेळासाठी ते मच्छरांना हे करण्यासाठी वापर मारण्यासाठी ठीक आहे पण जास्तीत जास्त आपण मच्छरदाणीचा उपयोग केला पाहिजे मच्छर मारण्यासाठी बॅट बॅटही वापरू शकतो आपण